हॅलो कोण बोलत आहे हो बोलते आहे तुम्ही कोण अहो सुदामेंना असे मी सतरा सुदामे ओळखते तुम्ही कोण बोलत आहे बोला बोला कशी काय आठवण आली अहो आता मंदिरात चोवीस इंटू सात राहावं लागतं ना बोला बोला शेवटी श्रीमंत श्रीमंताची सेवा म्हणजे सगळं सगळं आलंच त्यात ब कसा काय फोन केला आहात काय काम काढलं आहेत कशाबद्दल हां हां हां कशाबद्दल पूजा घालायची होती हां हां त्याची पत्रिका पाठवा आणि कधी आहे वाढदिवस म्हणजे कधी पूजा घालायची आहे तुम्हाला अहो आठवडाभर आधी माणसं बुकिंग करून जातात तुम्ही ऐनवेळी सांगाल तर कशी काय ना पूजा काय नाही नाही करू शकतो पण पुढच्या वेळेस लक्षात ठेवा ती आठवडाभर आधी निदान फोन करून सांगितलंत तरी तयारी वगैरे करायला सोपं जातं ना आमची अपॉइंट नाही अपॉइंटमेंट नाही देवाची अपॉइंटमेंट घ्यायची आहे तुम्हाला तिथे होम वगैरे करायचा आहे आणि म्हणजे कसं असतं आता हा सिझनच आहे म्हणजे ह्या सिझनमध्ये होमहवन हे द मंदिरात होतंच असतात कायम आणि आता एक मोठी पूजा पण आहे हां हो हो पण मग सामग्री वगैरे त्याची तुम्ही अरेंजमेंट केली पाहिजे

हो हो आणि परत एकदा एकदा रात्री फोन करून मला विचारा जर म्हणजे वेळ आणि ठी वेळ तुम्हाला सांग सांगते नाही नाही वेळ भेटेल फक्त सकाळची आरती नऊची असते ती दहा वाजता परफेक्ट आरती संपते आणि मग नंतर होमहवनाला सुरुवात होते रात्रीचे दहा वाजता मंदिर प्रॉपर बंद होतं मग त्यात मध्येच तुम्हाला नाही नाही ते देणगीचं वगैरे आपण नंतर बघूयात फक्त मी सामग्री तुम्हाला मेसेज करते वॉटसअपला आणि तुमची तुम्ही पत्रिका पाठवा मग आपण बोलूयात मग हो हो ठीक आहे चालत आहे राम कृष्ण हरी